हॅलो हां दादा मला कॅब रद्द करायची होती नाही ना पण तुम्ही मी तुम्हाला किती वेळपासनं हे केलाय मी कॅब किती वेळची आ बुक केलाय पण तुम्ही आतापर्यंत आले नाही खूप जास्त उशीर झालाय ना तर आम्ही दुसरं साधन केलं आणखी आम्ही आपल्या लोकेशन पोहोचलो आहे तर मला कॅब बुक हे रद्द करायची होती ठीक आहे न नाही नाही नाही ओ के नाही तर पुष्कळ वेळ झाला होता ना तुम्हाला किती मग कितीदा फोन पण केलं तुम्ही फोन नाही उचलला तर मग काय समजू आम्ही ठीक आहे हां ठीक आहे नाही आहे तुम्ही ओ टी पी पाठवून द्या कॅन्सलेशन मी करून देते ओ के हां ठीक आहे मग